हॅलो नमस्कार मंडळी मी प्रसाद साटे मी गॅस सिलेंडर बुकिंग केल होतं तो आमच्या इथं घरी कार्यक्रम आहे ना त्यामुळं त्याच्यासाठी तुम्हाला फोन केला होता तरी अजूनपर्यंत गॅस पोचलाच नाही

असा विषय आहे का होय काय नाही आमचं ते कार्यक्रम चाललाय गॅस संपल्या असल्यामुळे जरा आहे तो मला गॅस एजन्सीला हे केला होता नंबर पाठवलेला तरी अजून एकदा सांगतो तो नंबर फाय नाईन एट टू वन थ्री फाय झिरो टू झिरो थ्री फोर ओके तुमच्या आधार कार्डाचे शेवटचे चार अंक का धरा आधार कार्डाचे शेवटचे चार अंक थांबवा हां हां ओके चालते चालते स हां सांगतो की फोर एट टू नाईन हा हा नाही त कार्यक्रम आहे आमच्या गावात घरी त्यामुळे तुम्हाला फोन केला ना तो विषय काय की कार्यक्रम आहे ना जे मुलाचं म्हणजे बारक्या भावाच्या मुलाचं बाळसं आहे त्यासाठी गॅस संपला आहे तोच विषय हा काय त्यासाठी हे गरज होतं तरी तुम्ही कधीपर्यंत गॅस पाठवू शकता कारण पाहुणे पण आले तीन टायमिंग ते झालीच्या हां हां ओके बरं असं आहे का हो चालत आहे की लवकर पाठवा तसं काही नाही पण जरा घाईगडबडीत आहे मी

चालतेय चालतेय सर ओके

थांबा तो आधार कार्डाचा नंबर आहे का बरोबर फोर एट नईन एट हा ओके तुम्हाला पण हे सांगेलय काय म्हणतं ते गॅस कार्डाचा नंबर पण सांगेलाय चालतं तो कसा लवकर पाठवून द्या आधी कार्यक्रम आहे जरा जवळ ओके चालते चालते ओके चलते अवश्य चालते ओके थँक्यू